होय चांगला उपक्रम आहे ते दिवसभर शाळेमध्ये जे शिकलेलं ते आपण तिथं रिविजन म्हणून करू शकतो जेणेकरून जे शिकवलेलं आहे ते पण विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्येही चांगल्या पद्धतीने बसेल आणि त्यांना समोर परीक्षेमध्ये पण परीक्षा सोडवताना पेपर सोडवतानाही काही अडचण जाणार नाही खूप चांगल्यारीतीनेही त्यामध्ये उतीर्ण होतील